राज्यावर जेव्हा जेव्हा संकट येईल त्यावेळी राज्य हा आपल्या संकटाशी सामना करायला तत्पर आहे जसं की मागील काळामध्ये कोरोना काळ आला होता त्यावेळी ही कोणाला काही काही करण्याचं सुचत नव्हतं त्यावेळी आपल्या महाराष्ट्र राज्याने पाऊल उचलला आणि सर्वात कोरोना काळातली जे पेशंट आहेत त्यांना कोरोनामुक्त करण्याचं भा महाराष्ट्र हा सर्वप्रथम ठरला होता अशा अनेक महामाऱ्या आहेत हां पण जे कोणत्या महामारी आहे त्यासाठी आपले सायंटिस्ट आपले मेडिकल मेडिकल कॉलेजेस किंवा हॉस्पिटल्स हे तत्पर आहेतं आणि त्यांनाही सेवा पुरवण्यासाठी आपला महाराष्ट्र राज्य त यासाठी सक्षम आहे भलेही कोणत्याही पद्धतीचा असो मग ते मेडिकलसाठी गोळ्या औषधी असो

बेड्स असो प्रत्येक गोष्टी म्हणजे महाराष्ट्र आरोग्यासाठी कुठे कमी नाही पडला